हॅलो विद्या हां काय करते आहेस काय चालले आहे काम तुझं काय म्हणते आहेस अगं काही नाही खूप दिवस झालं कंटाळा आला आहे कुठेतरी एखाद्या चित्रपट पाहावा काही नवीन लागलं आहे का सिनेमा ते पहावा असं इच्छा झाली खूप दिवस झालं एकही चित्रपट स्टॉकीला जाऊन पाहिला नाही खूप कंटाळा आलेला आहे एवढं कामाचं शेड्यूल बिझी आहे ना आमचं की कुठं जायचं म्हणलं इच्छा असेल तरी पण जाता येत नाही आहे पण रात्रीला एखादा शो कुठले लागले आहेत काय लागले आहेत ते जरा पाहून ठेव किंवा विचारून ठेव आणि चौकशी कर ना म्हणजे आपण काय करू आमचे सर तुमचे सर आणि तुझा मुलगा मा आमची मुलं घेऊन आपण एखाद्या रात्रीच्या शोला जाऊया शो शक्यतो रात्रीचा असावा आणि चांगलं तिकीट व्यवस्थित बाल्कनीचं आरामदायी असावं जरा पैसे काय थोडेसे गेले दोन पैसे जादा तर जाऊ देत पण आपलं इतका कंटाळा आला आहे ना की असं मस्तपैकी आराम पद्धतीनं चित्रपट पाहावा असं वाटतं आहे मग आता कुठले चित्रपट लागली आणि कुठला चांगला आहे असं खूप टेन्शनचा नको बाई चित्रपट नसावा ज्यातून आपले ता आपलं मन हलकं व्हावं ताणतणाव आपला कमी व्हावा म्हणजे असे पाहिजे आहेत ब हसून खेळून विनोदी टाईपचे असा एखादा पाहूया हां मग तू काही कर जरा मी बघते इकडच्या टॉकीला कुठला लागला आहे तू पण बघ आताचे करंट चित्रपट काही आहेत म्हणजे मायलेक आहे बघ छावा एक लागलेला होता आणि कलकी चित्रपट पण एक चांगला आहे म्हणत आहेत ह्याच्यापेक्षा विनोदी टाईपचा चित्रपट आपण पाहूया असं वाटते मला की जेणेकरून आपला ट्रेस निघून जाईल हां तेच म्हणते मी हां

थोडंसं आपण तिथंच काहीतरी नाश्त्याची किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था तिथेच पाहूया आणि घरातून थोडंसं लवकर निघ आम्ही पण निघतो जाताना थोडंसं काहीतरी चहा वगैरे घेऊ नंतर जाऊया आणि मग नंतर मध्ये जेव्हा इंटरव्ह्यू होते इंटरवल तर त्यावेळी आपण बाहेरचं तिथं मागवू खायला हां आणि पाण्याची बॉटल फक्त घे सोबत मस्त मजा करूया बघ खूप कंटाळा आलेलं आहे आणि चित्रपट असा म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीला असं सूट पाहिजे बघ तुझ्या माझ्या असं त्या चित्रपटातून काहीतरी घेण्यासारखंही असावं आणि त्याला विनोदाची झालर पण असावी आणि काहीतरी संदेश पण मिळावा त्यातून उगीच गेलो आहे टाईमपास केलं आहे असं काही नसावं आणि मग गाडीची व्यवस्था तुझी कशी होते बघ मला जरा इथून थोडासा प्रवास जास्त करावा लागणार आहे तर तरीही मी घेऊन येते आमच्या मुलांना आणि सरांना तर तूही काय कर तुला जरासं जवळ पडतं आहे तू थोडीशी लवकर ये आणि मग तुला आम्ही कलेक्ट करतो आपण एकत्र होऊया आणि जाऊया आणि चांगल्या पद्धतीनं मनोरंजन चित्रपटातून होईल ना अशा पद्धतीने एन्जॉय करूया आपण मस्त की जेणेकरून आपल्यावर आयुष्यभर तो चित्रपट लक्षात राहील ओके चालेल ठीक आहे ठेवू हां हां